हां सर हां अच्छा हां हां ओके ओके

हो हो सर नक्की हो सर नक्की हां

अच्छा हो चालेल

हो हो आणि अजून काही सजेशन्स आहेत जसं की आपण डिजिटल बोर्ड वगैरे सुद्धा आपल्या क्लासरूममध्ये अवेलेबल करून दिलं तरी स्टुडंट्सना जास्त फॅसिलिटी मिळेल की ती ऑनलाईनसुद्धा शिकू शकतील ते सुद्धा आपण हां

चालेल हां त्यावर आम्ही काम करण्याचा पूर्ण प्रयत्न करू सर सॉरी फॉर इन्कनविनियन्स हो हो हो

हो चालेल

हो बरोबर सर हो चालेल हां चालेल ओके सर ओके थँक्यू सर हो थँक्यू